रायगड जिल्ह्यात साजरे होणारे मुख्य सांस्कृतिक उत्सव होळी दिवाळी संक्राती तर त्याच्यामध्ये दिवाळीमध्ये आपण सकाळी अंघोळ करून नरके दिवाळी साजरी करून फटाके फुलबाजे उडवून आपण ती दिवाळी स शी ची सुरुवात चालू करतो त्याच्या नंतर ही दिवाळी पाच दिवस चालू असते तिसऱ्या दिवशी भाऊबीज असे अनेक सण अनेक स सण तिथे साजरे केले जातात दिवाळीमध्ये भाऊबीज हा मुख्य सण असतो त्याच्यामध्ये बहीण आणि भावाची नाती टिकून ठेवण्यासाठी हा भाऊबीज हा दिवाळीमध्ये साजरा केला जातो तसेच दिवाळीच्या पर्वानंतर आपली भात शेती स का कापणीसाठी आलेली असते त्याची भात स त त्यामुळे शेतकरीसुद्धा खूप खूष असतात आणि दिवाळीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आनंदानी साजरी केली जाते दिवाळीचा मुख्य हेतू आपले नातेवाईक आप्तेष्ट इथे जमा होतात आणि सर्व एका एकत्र येऊन दिवाळी साजरी केली जातो त्यामुळे गावावमध्ये चैतन्य निर्माण झालेला असतो आणि आपल्या जीवनामध्ये पण नवीन चैतन्य निर्माण झालं असते हे दिवाळीचं झालं आता संक्राती संक्रातीत आपण स शेकोटी स सकाळी लवकर उठून स स् शेकोटी करतो आणि आपल्याकडे पोळे एक पदार्थ आहे ते सकाळी तयार करून अ ल सौ लवकरच ते खा स सर्व लोकं एकत्र येऊन खातात आणि संक्रातीच्या घोषणा देत राहतात नंतर येतो होळी होळी ही एक खूप परं जुनी परंपरा आहे आणि होळीमध्ये आपलेक एक होळी एक उंच असं एक लाकूडाचा याच्या त्याला मोगऱ्याचे सजावट करून एक होळी साजरी केली जाते एक उंच असं आणि मग त्या होळीमध्ये संतसा खूप पदार्थ बनवतात होळी पुरणाची पोळी अशी खूप मजा करतात ही होळी नऊ दिवस स स सुरुवातीपासून चालू असते आणि मुख्य होळी नंतर नऊ होळ्या ल लावल्यानंतर मोठी होळी लावतात आणि त्या दिवशी सं स सर्व सण करतात गावकरी जमा होतात सकाळपासून ही रेलचल चालू असते आणि संध्याक आणि नंतर संध्याकाळीसुद्धा कार्यक्रम ठेवले जातात होळीचे आणि एकमेकाला हुक्काणे करतात नाचगाणी चालू असतो डा डान्स नाचगाणी चालू असतो त्याच्या नंतर बारा वाजता होळी पेटवली जाते आणि त्याच्यामध्ये काय असेल ते ते नारळ स सोड फ फेकले जातात त्या हो होमामध्ये अशा प्रकारे होळीचा सण साजरा केला जातो